हिंदू संस्कृतीमध्ये कला हस्तकला आणि कपड्याची वस्त्रे यांचा एक अविभाज्य भाग आहे या पारंपरिक कलाप्रकारामधे विविध प्रकारचे भरतकाम प्रिंट प्रिंट्स हँडवर्क अलंंकार कपडे घालण्याची शैली याचा समावेश होतो आणि कलेमध्ये शिल्पकला आहे चित्रकला संगीत हस्तकलामध्ये भरतकाम आहे मातीची भांडी लाकडी कलाकुसर आणि एक कपड्याम कपड्यावचे वस्त्र म्हटलं तर महिलांमध्ये साडी आहे लेहंगा आहे आणि पुरुषामध्ये धोती कुर्ता आणि हिंदी संस्कृतीत कला हस्तकला आणि कपड्याची वस्त्रे एकमेकाशी संबंधित आहेत आणि या पारंपरिक कलाप्रकारचा भारतीय संस्कृतीला समृद्ध केले आहे आजही त्याची प्रसिद्धी कायम आहे